आमच्या भागामध्ये स्टेडियम व क्रीडांगर क्रीडांगण स्पर्धा घेण्यासाठी मोठं मैदान नाही आहे पण आमच्या लगतच एक मोठं मैदान आहे त्या मैदानामध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धा क्रीडांगण भरवले जातात तर असे स्पर्धा भरवण्यासाठी ते क्रीडांगण म्हणजेच मोठं स्टेडियम नासिक येेथे आहे तेथे त्या स्टेडियमला मोठं मैदान आहे तिथे स्थानिक क्रीडा स्पर्धा भरवता येतात इथल्या स्थानिक लोकांना तिथे प्रवेशही मिळवून दिला जातो कारण स्थानिक विद्यार्थी खेळाडूपटू बाहेर जाता येत नसल्याकारणाने काही गरजू विद्यार्थी असल्याकारणाने खेळाडू असल्याकारणाने त्यांना स्थानिक स्टेडियममध्ये क्रीडांगणावर प्रवेश दिला जातो प्रवेश देत असताना त्यांच्याकडून कोणतेही खेळाडूकडून कोणतेही फी ना आकारता खेळाडूंच्या विकासासाठी स्थानिक लोकांना प्रवेश दिला जातो व त्यांच्याकडून एका टिकिटाच्या स्वरूपात फी आकारली जाते ती फी स्टेडियमात न देता मुलांच्या विकासासाठी खेळांच्या विकासासाठी मैदानावर काम करण्यासाठी मुलांना दिली जाते तसेच स्थानिक लोकांना तेथे प्रवेशही दिला जातो मुलंही तिथं स्वेच्छेने काम करतात व खेळासाठी मैदान क्रीडांगण स्वच्छ ठेवतात